टी व्ही पाहल्यामुळं होणारे घाटे जे आहेत त्यातले बरेचसे घाटे हे आहेत की लहान मुलं जेव्हा कार्टून किंवा अजून कुठलं काही कार्यक्रम पाहतात ज्याला आपण सिरियल म्हणू शकतो तर त्यामुळे लोक लेखन त्यांचा अभ्यास कमी होतो आणि जसं ते कार्टून पाहतात तर बऱ्याचदा काय होते माहीत आहे का ते त्या कार्टूनसारखेच वागतात तशीच ॲक्शन करतात जशी आणि दुसरी गोष्ट अशी जे सिरियल राहतात ना टी व्हीवर त्या सिरियलचा घाटा आहे की जर आपण आपल्या घरचीला सांगितलं ना का चहा करून दे परंतु होते असं की ते सिरियल लागते मग त्यावेळेस ती चहा नाही करत थोड्या वेळानी करते आता थोड्या वेळानी करते या मग कारणानं काय होईल की नवरा बायकोचं भांडण होईल हा एक खूप मोठा घाटा या टीव्हीमुळं या सिरियलमुळं होतो टीव्हीचा उपयोग चांगल्याप्रकारे घेतला तर ठीक नाहीतर त्याचा काही तरी ड्रॉबॅक होईल जसं मुलांबद्दल सांगितलं जे मुलं कार्टून पाहतात मुलांची ॲक्टिव्हिटी तशीच होते आणि ते त्या कार्टूनसारखेच वागतात अभ्यासाकडे दुर्लक्ष करतात ह्या कारणानी मला तरी असं वाटते की हे जे टी व्हीचे काही चांगले फायदे असतील तसेच या टी व्हीचे ड्रॉबॅकपण आहेत आणि ते आईवडिलानी त्यांच्याकडे लक्ष ठेवावं जेणेकरून ते ड्रॉबॅक कमी होतील